हिंदी आणि मराठी भाषा एकमेकांशी संबंधित आहे या दोन्ही भाषेची लिपी हे द देवनागरी लिपी आहे आणि यांची जननीही एकच आहे मराठी भाषेमध्ये अनेक शब्द आणि वाक्य वाक्यरचना हिंदीपेक्षा जरा वेगळी आहे हिंदी आणि मराठीचे व्याकरणात व्याकरणात काही फरक दिसतो जसे हिंदीचा जो उच्चार आहे तो सॉफ्ट वाटतो मऊ वाटतो कोमल वाटतो परंतु जो मराठीची जी भाषा आहे ती उच्चारशैली आहे ती थोडी रफ टफ रांगडी रांगड्या भाषेकडे जाणारी आहे आणि यांचा जो शब्द संग्रह आहे हिंदी आणि मराठी भाषेचा जो शब्द संग्रह आहे याच्यामध्ये बराच फरक दिसतो त्यांचं जे वाक्यरचना आहे त्यामध्ये पण फरक वाटते त्याचबरोबर व्याकरणामध्ये काही फरक आहे व्याकरण मराठीचं व्याकरण जरा कठीण आहे तर हिंदीचं जे व्याकरण आहे ते थोडं सोप्या पद्धतीचं आहे आणि यांची जे उच्चारशैली आहे समजा हिंदीमध्ये हिंदी उच्चारताना हिंदी भाषिकांना ते सोपं जाते तसं मराठी भाषिकांना मराठी भाषा बोलताना ही सोपी जाते पण मराठीचेही अनेक बोली भाषा आहे त्याच्यामुळे काही बदल होतात हिंदी ही उत्तरेकडे बोलली जाते तर मराठी ही महाराष्ट्रात बोलली जाते महाराष्ट्राची ती प्रमुख भाषा आहे त्याचबरोबर ळ हा जो शब्द आहे तो फक्त मराठीमध्ये दिसतो तो हिंदी भाषेमध्ये दिसत नाही जसं बाळ ते बाल याप्रमाणे वापरतात तर अशा पद्धतीने मराठी भाषेमध्ये आपल्याला फरक हिंदी भाषेपेक्षा वेगळा फरक वाटतो